आमच्या जुन्या नाशकात एक रहाड संस्कृती म्हणून आहे राहाड म्हणजे काय तर एक दहा फूट बाय दहा फूट आणि दहा फूट खोल असं एक दगडी चिरेबंदी कुंड असतं कुंड म्हणजे हौदच म्हणा त्या हौदामध्ये पूर्वी बैलगाडीतून पाणी भरून त्यात ओतलं जायचं आणि दुसरं एक गरम केलेलं रंग कालवलेलं आणि केशरी रंगाचं घट्ट असं रंग बनवून ढवळून ढवळून गरम केलेलं ते त्यात टाकतात म्हणजे ते चांगलं मिक्स होतं आणि पक्कं होतं असं ते राहाड आहे पूर्वी मारामाऱ्या झाल्या की आपण म्हणायचं अरे तिकडे राहाड झाली ओ रहाड म्हणजे राहाडा झाला बुवा असं म्हणायची पद्धत होती तर हा जो काही रहाड प्रकार आहे ना तिथे पूर्वी लोक वरतून उंच एखादा धावत धावत येऊन उंच जागेवरून उडी मारणे किंवा धावत धावत जावून कोणाच्या डोक्यावरून खाली रहाडीत उडी मारणे पाण्यामध्ये असं ते व्हायचं तर त्यामध्ये आपली कुणाची तरी खुन्नस असेल जुनी तर तो समोर असला की त्याला त्या राहाडीत घेऊन खूप त्याचं हे करायचे म्हणजे त्याला राहाडीमध्ये घेऊन त्याला अक्षरश मारायचे फटके मारायचे असं ते प्रकार करायचे म्हणून ते म्हणायचे तुला आता राहाडीतच घेतो थांब म्हणजे जुनी खुन्नस कुठली काढायची असेल तर ती त्या दिवशी काढली जाते पण ते सगळं प्रेमाप्रमाणेच होतं नंतर ते सगळं शांत होतं असे रंगपंचमीत नाशिकला जुनी कुरापत्ती काढून मारामाऱ्या झालेल्या आहेत पण त्यात फक्त त्या दिवसापुरता असतं नंतर परत त्याचा काही लवलेश नसतो